भारतीय राजकारण आणि राजकीय नेत्यांबद्दल मला काय वाटतं काय वाटतं हे बोलायची खरंतर सोरय सोयच राहिलेली नाई आहे आणि भ्रष्टाचार लोकांचे प्रश्न बेरोजगारी रस्त्यांची हालत हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण आपलं भारत देश एक लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखलं जातं सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ओळखलं जातं याचा मला खरंतर अभिमान आहे पण त्या लोकशाहीचा जसा आज राजकारण्यांनी जो बाजार मांडला आहे असं आपण म्हणू शकतो तो ॲक खरंतर मला ते नाही आवडत आपण म्हणतो की आपल्या देशात खूप विकास चालला आहे आणि खूप गोष्टी बदलता आहेत पण जे लोकांना खरंच एकदम बेसिक गरजा आहेत जसं की चांगले म चांगलं स्वच्छ पाणी वीज त्यांना चांगली घरं त्यांना रोजगार ह्या गोष्टी उपलब्ध ना न होता आपल्या देशामध्ये सध्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्यावर डीजीटलाईजेशन ह्याच्यावर सध्या थोडंसं जास्त भर आहे असं मला वाटतं हा माझा विचार आहे आणि माझे खरंतर फेवरेट किंवा आवडते राजकीय नेते आहेत बाळासाहेब ठाकरे आणी त्यांना जर मला कधी म्हणजे भेटायची संधी मिळाली असती तर मी त्यांना विचारलं असतं की तुमचं एका आवाजात अख्खी मुंबई म्हणजे अख्खी मुंबई काय अख्खा महाराष्ट्र हादरायचा म्हणजे चांगल्याच पद्धतीने आणि त्यांच्या एका आवाजावर सगळे एका ठिकाणी एका गोष्टीसाठी हो म्हणायचे आणि एका ठिकाणी जमायचे तर मला त्यांना हे विचारायचं होतं की तुम्ही तुमच्यामध्ये ही ताकद येते कुठून आणि तुमचं प्रेरणा स्ता स्थान कोण आहे हे मला खरंत खरंतर त्यांना विचारायला खूप आवडलं असतं